हॅलो फ्लिपकार्ट मी तुमच्या कंपनीमधून क्रॉकरी सेट ऑर्डर केला होता त्याची जी पॅकिंग होती ते खूप छान होती जे पॅकिंग चांगली असल्यामुळे त्या क्रॉकरीला काहीच नुकसान झालेला नाही आहे आणि मी जे ऑनलाईन बघितलं होतं सेम पिस तसं आलेलं आहे थँक्यू प्लिफकार्ट